रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात नक्कीच तंत्रज्ञानाने फार मोठी मदत केली आहे माझं उदाहरण द्यायचं झालं तर कोविडच्या काळात मी टीचिंग जॉब सर्च करत होते आणि यावेळी तंत्रज्ञानाच्या साह्याने मला टीचिंग जॉब अगदी सहज आणि खूप कमी वेळेत मिळाला होता त्यानंतर कोणत्याही क्षेत्रातील काम असू दे या सध्या आपण तंत्रज्ञानाच्या साह्याने मिळवू शकतो आहे सध्याच्या काळात बघायला गेले तर जो विद्यार्थी आहे तो इंटरनेटच्या माध्यमातून अनेक पदव्या प्राप्त करण्याच्या मागे आहे आणि जास्त करून बघायला गेलं तर सध्याचा विद्यार्थी हा आय टी क्षेत्राकडे किंवा ए आय सॉफ्टवेअर जे असतील किंवा ए आय जनरेटेड ज्या काही गोष्टी असेल ए आय रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील आणि शक्यतो जास्तीत जास्त आय टी क्षेत्राचं ज्ञान किंवा आय टी क्षेत्राच्या पदव्या घेण्याला सध्याची मुलं प्राधान्य देत आहेत